मी मराठी भाषिक असल्यामुळे अर्थातच मला मराठी भाषेबद्दल खूप अतिशय प्रेम आहे आणिक बरेचदा अतिशय सुंदर गाणी वेगवेगळ्या प्रकारचे कविता ह्या ज्या मराठीतून ऐकल्या जातात त्याच्यामध्ये जे भाव असतात त्याच्यामध्ये जे निसर्गाचं वर्णन असतं माणसाच्या मनातल्या ज्या काही गोष्टी येत असतात त्या खूप तरल पद्धतीने मांडलेल्या असतात इ इतर भाषेत असतीलही पण तरीसुद्धा मराठीमधनं ऐकण्यामध्ये जर जी मजा आहे ती एक मला वेगळी वाटते की काही असे शब्द आहेत की जे इतर भाषांमध्ये विशेषतः ळ हे अक्षर जर म्हटलं तर हे इतर भाषेमध्ये नाहीच आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या अनुषंगाने जे येणारे शब्द आहेत की जिव्हाळा लळा किंवा असे बरेच आहेत की त्याच्यातनं म्हणजे एक ॲक ॲक्च्युली खरं सांगायचं तर पुलंंच्या नावावर एक जोक हे पा हे केला जातो की हिच्या हातच्या पिठल्याची चव कशालाच येत नाही हे इंग्रजीमध्ये म्हणून दाखवावं असं एक गमतीचा भाग आहे पण खरंचच आहे की ही जी मराठी भाषेची जी गंमत आहे ही इतर भाषांमधनं तेवढी जाणवत नाही आणिक मराठी पुस्तकं वाचणं खूप वेगवेगळ्या भाषेतली आपल्या ग्रामीण ज्या मराठी भाषा आहेत जी ती जी बारा मैलावर बदलते म्हणतात आणि खरंच तिथल्या ज्या जे शब्द आहे ते असे आपल्याला जमिनीतले शब्द वाटतात आपल्या मातीतले शब्द वाटतात म्हणजे भगुलं हा शब्द आता खूप शहरी माणसांना माहीतच नसेल कदाचित पण भगुलं म्हणजेच एक भांडं पातेलं ज्याला म्हटलं जातं पण तो जो शब्दातला तो जो गोडवा आहे तो आपल्या मराठी भाषेमध्ये आहे आणि ही जी खरंतर मूळ मराठी भाषा आहे ही आता ह्या सगळ्या शहरीकरणामुळे आणि इतर भाषांचे प्रभाव त्याच्यावर झाल्यामुळे ही खूप मागे मागे ढकलली जायला लागली आहे आणि असं न करता मी मराठीतच बोलेन मी मराठीतच लिहीन असं थोडंसं मराठी माणसांनी खरंतर आपल्या भाषेबद्दल लावून धरायला पाहिजे आणि मराठी भाषा ही नेटाने चालू ठेवायला पाहिजे असं वाटतं मला